माझं नाव प्रणव थिगळे आहे आणि मी ॲमेझॉन ॲपवरून ऑनलाईन बेडसीट ऑर्डर केलेलं होतं मला आवडणारा रंग म्हणजे लाल त्यामुळे मी लाल रंगाचं बेडसीट हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं होतं ऑर्डर मला मिळाल्यानंतर ती माझ्या घरी जेव्हा पोहचली तेव्हा जो डिलेवरी घेऊन जो माणूस आलेला होता त्याचा माझ्याशी बोलताना एकदम उद्धट स्वभाव मला वाटला आणि तो नीटनेटके उत्तरदेखील मला देत नव्हता आणि बेडसीटचा रंग मी लाल मागवलेला होता पण ते बेडसेट आले निळ्या रंगानी तर मी बेडसीट वापस करण्यासाठी त्याला सांगितले पण त्याचा स्वभाव एकदम उद्धट असल्यामुळे त्याने ते बेडसीट वापस नेले नाही आणि हा माझा ऑनलाईन बेडसीट मागवताना एकदम खराब अनुभव राहिला